हॅलो सर चाणक्य ट्रॅव्हल्स ठीक आहे सर आम्ही आमचे चार पाच मित्र आहे आणि आम्ही आम्हाला इथून शेगांवला जायचं आहे तर चार पाचजणं आहे आम्ही तर आम्हाला काय प्रति प्रति किलोमीटर किती रेंट लागेल बारा रुपये सर बट सर आम्हाला चांगल्या पद्धतीची म्हणजे चांगली व्हॅरायटीची गाडी पाहिजे होती इनोव्हा फॉर्च्युनर टवेरा ठीक आहे सर लेकिन सर सोळा रुपये सर पंधरा रुपये सॉरी सर पंधरा रुपये घ्या ना ठीक आहे सर नाही सर आम्हाला तिकडे दोन दिवस रहायचं आहे ठीक आहे सर दहा पर्सेंट डिस्काउंट का ठीक आहे चालेल सर ठीक आहे सर ठीक आहे तर आम्ही आज म्हणजे उद्या सकाळी आठ वाजता सिव्हिल लाईन देशमुख हॉस्पिटलजवळ तुम्ही तुमची गाडी पाठवून द्या ठीक आहे सर आणि आम्ही उद्याचा दिवस तिथे राहणार आहोत आणि परवा तिथून निघणार आहोत संध्याकाळचे ठीक आहे सर ओक ओके चालेल सर थँक यू सर